बोला

हां हां पिऊ हो पियुषा येते हो हो तुमची पोरगी विद्या

आमच्या इथे क्लासिकल असतो कथ्थक आणि सकाळचे दोन बॅच असतात आणि संध्याकाळचे दोन बॅच असतात क्लासिकल शिकवतो हो बरं क्लासिकल असतं सकाळचं संध्याकाळचं पण क्लासिकलच असतो तुमच्या पोरीला वेस्टन करायचं आहे वेस्टन तर नाही क्लासिकलच असतो तिला इंटरेस्ट असेल तर ति तिला इंटरेस्ट असेल तर मग करायला काय हरकत नाही आहे हां हो सकाळी दोन बॅचेस असतात संध्याकाळी दोन बॅचेस असतात अगर सा शाळा सकाळची असेल तर संध्याकाळचा कोणत्याही बॅचमध्ये येऊ शकतं चार ते पाच एक असतो आणि सा साडे साडेपाच ते साडेसहा असतो तसंच सकाळी असतो एक साडे साडे दहा ते साडेअकरा आणि मग साडेबारा ते साडे एक असे दोन दोन बॅच दोन वेळा असतात सकाळच्या बॅचला तर पंधरा सोळा पोरं असतात आणि संध्याकाळी वी वीस असतील संध्याकाळच्या बॅचला हो हो एक एक्सपिरियन्स आहे मी स्वतः शिकलेली आहे आणि सर्टिफिकेशन भेटतो स स्टुडंट्सला क कोर्स कम्प्लीट केल्यानंतर नाही असं काय नाही आमच्या स्वतःचंच आहे आम्ही शिकलो आणि आमच्या स्टुडंट्स स्टुडंट्सला शिकवतो नाही असं नाही मी स्वतः शिकलेली आहे आणि माझे दोन तीन मैत्रिणी ओळखीचे त्यांनी एकत्र येऊन आम्ही क्लास उघडला आहे हो आता झाले असतील दोन अडीच वर्ष तर आमचं आमचं फी स्ट तुम्हाला अगर फी स्ट्रक्चरचं बोलायचं असेल तर तुम्ही मला स्टुडंटसोबत स्टुडंटसोबत या मला भेटायला मला तिला पण बघायला भेटेल आणि आपण पुढे अजून बोलूया तिला अगर इंटरेस्ट असेल तर घे करूया आपण आणि आपल्याला भेटायला पण भेटेल हो हो सगळं बेसिकपासून सगळं बेसिकपासून हां हो असे खूप स्टुडंट्स असतात त्यांना बेसिकपासून शिकवतो आम्ही असं काही नाही की यायलाच पाहिजे

हो कॉम्पिटिश हो हो हो कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेशन घेतो त्यांच्या स्कूलमध्ये पण असलं तर त्यांना आम्ही शिकवतो की तुम्ही स्कूलमध्ये असेल तर घेऊ शकता आणि वेगळा कॉम्पिटिशन पण करू शक करतो त्याचं पण सर्टिफिकेशन भेटतं कंप्लीट झाल्यावर चार वर्ष तर असतो पहिला भेटण्यासाठी आणि पुढे पुढे अजून कोर्स केलं की त्याचे पण असतात सर्टिफिकेशन एक चार असतो एक सहा असतो आणि एक सातवाला पण असतो सात म्हणजे सात वर्षानंतर त्यानंतर त्याच्यानंतर ते प्रोफेशनलच होतात तर तुम्ही मला तुमच्या पोर हां तुमच्या पोरगीसोबत येऊन भेटा मग आपण तेव्हाच डिस् डिस्कस करू आणि आता मला जरा जायचं आहे हे पोरं वाट बघत आहेत तर संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तुम्हाला टाईम भेटला तर येऊन भेटूया आपण हो हो हो दोघे या चालेल मला पाच वाजता आहे टाईम हो हो